हां नमस्कार सर खानोलकर सर न हा सर मी हेमंत देशपांडे बोलतो पिंगोळीवर सर मी तुमचा खूप फॅन आहे ज्या मला तुमचं लेखन त्याच्यानंतर तुमचे विविध कविता वगैरे मी बऱ्याचशा ऐकल्या आहेत वाचल्या आहेत आणि हल्ली तुमचं बहिरा नावाचा सिनेमा जो आहे त्याचेसुद्धा नाही बघितला नाही तो बघायचा योग आलेला नाही इकडे आण तो अजून आमच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रदर्शित झालेलं नाही तर हां हां हां तर तुम्हाला फोन एवढ्यासाठी केला मी की मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं होतं तर एखादा दिवस मला देऊ शकाल तुम्ही

ओके ओके हां हां

अच्छा अच्छा मग तुम्ही मग तुम्ही मला पाच मिनटं वेळ देऊ शकाल मी बोलू तुमच्याशी जरा थोडंसं मला जरा उत्सुकता होती बोलायची तुम हां हां हां हां तर तुमचं ते लेख वगैरे फार अप्रतिम आणि सुंदर नाट एका कविता तर अप्रतिम होत आहेत तुम मी तुमचं ते जाहीरातच जे पहिलं होतं साखर ते पण ते वाचलेलं हॅलो हां हॅलो हां हां खूप खूप आवडली ती का आवडली ते सांगतो की कोकणाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लेखन केलेलं आहे ना त्यामुळे ते खूपच आवडलं मला ते तर मला एक विचारायचं होतं की तुम्ही हे कसं काय तुम्ही एवढंसं काही करू शकला तुमचं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

तुमचं ऐकलं आहे म्हणजे वाचलेलं हां तुमचं कार्यक्रमातसुद्धा उल्लेख झालेला मी ऐकलेला तो आणि माझे पण काही कवी मित्र आहेत पण फक्त बराच वेळा उल्लेख झालेला आहे आता फक्त प्रत्यक्ष भेटायचा योग कधी येतो बघायचं यस यस हां

हां आहे ना नाटकाची आवड आहे मी करतो स्टेजवर काम करतो मी हां हां हां चालेल चालेल ओके येस सर जरूर जरूर आपण मग ओके ओके पुण्याला येणं झालं तर येऊन जाईन मी तुमच्याकडे करेन धन्यवाद सर